हो मी शार्क टँक हा शो बघितलेला आहे कारण की आजकाल सगळीकडेच जर म्हटलं तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ह्याचे व्हिडियोज वगैरे खूप जास्त वायरल होतात येतच राहतात आणि तशामधूनच म्हणजे ते शो अशा प्रकारे आहे की व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप मदत करतात म्हणजे जे जजेस वगैरे असतात तर जे व्यवसाय करणारी लोक आहेत तर ते जजेस समोर प्रेझेंटेशन करतात की म्हणजे त्यांचा व्यवसाय कशा प्रकारे आतापर्यंत चालत आलेला आहे त्यांनी किती प्रॉफिट कमवलेले आहे वर्षभरात त्यांचं किती नुकसान झालेलं आहे आणि समोर जाऊन म्हणजे जर जजेसनी त्यांच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर समोर जाऊन जजेसलाही किती प्रॉफिट होईल जर त्यांनी हातभार वगैरे लावला तर तर जे जजेस असतात ते बरोबर म्हणजे कोणता प्रॉडक्ट विकत आहे किंवा कशा प्रकारचा व्यवसाय त्यांना सुरू करायचाय समोरचा जे कॉन्टेस्टंट्स वगैरे असतात तर जर त्यांना बरोबर वाटला तर मग ते एक लाख दोन लाख किंवा मुंहबोली जी ही रक्कम असते तर ती इन्व्हेस्ट करायला तर ते तयार होऊन जातात आणि तसंच मग समोर जाऊन जर प्रॉफिट झाला त्यांच्या म्हणण्यानुसार तर मग त्यांना तितकाच प्रॉफिटसुद्धा होतो